ह्या आता तरुण पिढीमधे खूप लोक आता रिल्स काढतात आणि हे खूप प्रसिद्ध झालं आहे रिल्स काढणे वगैरे तर मीसुद्धा माझ्या कॅमेराद्वारे रिल्स काढले आहेत आणि रिल्समधे आणि पिक्चर्समधे खूप खूप फरक आहे कारण आपण जर रिल्स किंवा शॉट्स बघितले तर त्याच्यामधे कृती होते त्याच्यामधे गाणे असतात हालचाल होते आणि त्याचबरोबर ते मनोरंजन खूप वाटतं ते बघितलं बघण्यास खूप आनंद येतो आणि पिक्चर्समधे फरक हा आहे की पिक्चर्समधे कोणते कृती नसते कोणतेही गाणे नसतात आणि ती जो फोटो आहे किंवा पिक्चर्स आहे ते तसेच्या तसेच राहतात जे प्रमाणे आपण बघतो ते हलत नाही काहीच नाही त्यात काहीच कृती होत नाही आणि रिल्समधे भरपूर अशा शॉट्स असतात की आपण ते नेहमी बदलत राहतो काही सेकंदासाठी का असेना पण ते आप कृती होत राहते त्याच्यामधे आणि त्यामुळे ह्या दोघांमधे खूप डिफरन्स आहे हेच म्हणायचं आहे